जसं मीनं मटण्याची भाजी बाजची रेसिपी फॉलो करून बनवलो पण जशी मला पाहिजे होती तशी बनली नाही आणि त्यात जसं त्या भाजीमध्ये मीठ जास्त झाला आणि ते एकदमच खारट झाली ते भाजी जशी मला पाहिजे होती तशी बनली नाही म्हणून मीनं त्यामध्ये आपली क्रियेटी क्रियेटीविटी दाखवली जसे भाजीमध्ये मीठ जास्त झाले की त्यात पीठाचा गोळा करून त्या भाजीमध्ये टाकलं किंवा ते भाजी वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये निंबू पण पिळून घातले त्या निंबू किंवा पिठाच्या गोळ्याने भाजीमध्ये मीठ जास्त झाले होते त्या भाजीमध्ये ते मीठ जास्त झाले होते त्या क्रियेटीमुळे चांगली व खाण्यालायक झाली आणि जशी मला भाजी पाहिजे होती तशी बनली